वृत्तपत्रके रोज रोजची दैनंदिन वृत्तपत्रे ही आम्ही रोज वाचतोच रोज वृत्तपत्रिके वाचण्याचा हेतू असा असतो आहे की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या इ आपल्या देशाच्या इतर भागामध्ये काय काय घडामोडी घडतात काय काय वस्तू परिस्थिती असते काय काय घडामोडी चालू असतात हे समजण्यासाठी वृत्तपत्र रोज वाचणं हे प्रत्येक नागरिकाचं किंवा प्रत्येक माणसाचं काम आहेच वृत्तपत्रामुळं काय काय होतं की दैनंदिन आपल्या भागातील किंवा बा बाहेरच्या भागातील किंवा देशातील का अगदी लहानसहान ठिकाणी सुद्धा काय काय गोष्टी घडतात काय काय गडामोडी घडतात त्या कुठल्याही कशाही असतील त्या वाचल्यानंतर त्या माणसाला आपल्या आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या देशात आपण राहतो त्या ह्याच्यात त्याला काय चाललेलं आहे ह्याची माहिती वृत्तपत्रामुळं कळते वृत्तपत्रामुळं दैनंदिन माहिती जशी त्याच्या भागातली त्याला माहिती असते ती पण त्याला त्याच्या वृत्तपत्रातूनच त्याला वाचायला मिळते त्यानंतर वृत्तपत्र हे नुसतं फक्त बातम्या वाचणं किंवा ह्याच्यासा नाही आहे तर त्यातून माहिती मिळवणं हे पण वृत्तपत्र वाचण्याचं एक महत्त्व आहे दुसरी गोष्ट वृत्तपत्रात नुसतं बातम्याच येतात असं नाही की आसपासच्या भागात तुमच्या काय काय घडामोडी घडल्या क कदाचित त्या दुःखद असतील कदाचित त्या आपल्याला त्रास देणाऱ्या असतील काही असतील तर त्या सुद्धा आपल्याला कळण्यासाठी वृत्तपत्र हे वाचलंच पाहिजे वृत्तपत्रात नुस तं बातम्या किंवा घटनांची माहिती असते असं नाही तर आपल्या देशात काय काय क सांस्कृतिक कार्यक्रम क कला कार्यक्रम काय चालले असतात त्यांची सुद्धा माहिती आपल्याला त्या वृत्तपत्रातून आपल्याला मिळते त्यानंतर खेळ आपल्या देशातले खेळ कुठे काही खेळले जातात तर त्यांची माहिती सुद्धा या वृत्तपत्रातूनच आपल्याला वाचायला किंवा फोटोजवरून बघायला मिळते कारण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही त्यामुळे तिथं चाललेल्या ज्या घटना आहेत जे खेळ आहेत ते आपल्याला आप वृतपत्रामुळं आपल्याला वाचायला मिळतात की वा नुस वाचून त्या ठिकाणी काय चालेल असेल ह्याची माहिती आपल्याला मिळू शकते वृत्तपत्रामध्ये क्रीडा कला क्रीडा आणि खेळ हे जरी असलं तरी सुद्धा मनोरंजनाचे सुद्धा भाग त्यामध्ये समाविष्ट केलेला असतो मनोरंजन म्हणजे काय तर नाटक सिनेमा नाटक सिनेमा ही आपल्याला आनंद देणारी आणि हे विचार करणारी किंवा समाजातील परिस्थितीवर म हे टाकणारी अशी असतात त्यामुळं वृत्तपत्रातून सुद्धा कुठे म मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत ह्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते की जेणेकरून तिथं आपण जाऊन मनोरंजन किंवा आपल्या मनाला आनंद मिळवू शकतो असं वृत्तपत्राच्या याच्यामुळं होतं आहे ते वाचलं रोजचं दैनंदिन वृत्तपत्र हे वाचलंच पाहिजे मासिकाबाबतीत म्हटला तर मासिक हे पाक्षिक किंवा साप्ताहिक अशा प्रकारे असं त्या त्या ठिकाणच्या किंवा आपल्या देशातील चाललेल्या त्या त्या मयन्यातील किंवा त्या त्या सप्ताहातील घडामोडी ज्या असतात त्या घडामोडी त्या साप्ताहिकातून किंवा त्या पाक्षिकातून आपल्याला वाचायला किंवा फोटोवरून पाहायला मिळतात त्यानंतर वृत्तपत्रात येणारे ब्लॉग हे जे असे असतात की त्यामुळं आपल्याला ठळक गोष्टींची काय व वस्तूस्थिती चाललेली आहे आपल्या देशात म आपल्या राजधानीच्या ठिकाणी आपल्या दुसऱ्या राज्याच्या ठिकाणी ज्या काही ख ठळक घडामोडी असतात त्या घडामोडी ह्या आपल्या ब्लॉगवरून आपल्याला वाचायला मिळतात की त्याच्यामुळे आपण तिथं नसून सुद्धा आपण तिथली माहिती आपल्याला मिळू शकते हे वृत्तपत्र पुस्तकाव्यतिरिक्त वृत्तपत्र वाचने किंवा मासिके वाचण्याचे ह्याचा फायदा हा आहेच